मी जेंव्हा ब्राह्मण कन्या वाचायला घेतली तेव्हा ते पुस्तक पाहून मला थोडं वाटलं की मी हे वाचू शकेल का किंवा मला आवडेल का कारण त्याच्यावरचं जे कवर पेज होतं ते मला फार काही आवडलं नव्हतं आणि सोबतच त्याला त्याची जी ते जे एवढं मोठं होतं त त्यामुळे मला असं वाटलं होतं का मी वाचेल का नाही आणि या समोर ते मी वाचू शकेल आणि मला त्याची भाषा थोडी वेगळी वाटली होती म्हणून मला असं वाटलं होतं की ते मी वाचू शकेल का पण जशीजशी मी त्याला वाचत गेली तसं तसं मला कळलं की बावा नाही हे खूप आवं म्हणजे खूप छान पुस्तक आ आहे आणि लेखकांनी जी त्यामध्ये मांडणी केली आहे स्त्रियांविषयी स्त्रीच्या मनात काय आहे आणि त्यावेळीची स्त्रियांची परिस्थिती त्यांनी त्या त्या कादंबरीमध्ये सांगितली ती खूप छान होती त्या लेखिके त्या लेखकाच्या ज्या मुलीचं चित्रण त्यांनी केलं आहे आणि ज्या स्त्रियांचं किंवा स्त्रीपात्रांचं चित्रण त्यामध्ये आहे ते खूप छानपणे त्या लेखकांनी मांडलं आणि तिथली परिस्थिती त्या मध्ये सांगितली त्यामध्ये विविध स्त्रियांचे पात्र आहे जे त्या काळातील परिस्थिती त्या काळातील स्त्रियांचं जगणं स त्या काळात ज स्त्रिया काय विचार करतात बा हे सर्व त्या लेखकांनी त्या कादंबरीमध्ये माडले मांडलेलं आहे आणि सोबत असतानी त्यामध्ये विविध सामाजिक परिस्थिती किव सामाजिक परिस्थिती त्या स्त्रियांवर कशा कशा प्रकारे अत्याचार करून घेते किंवा कशा कशा प्रकारे त्या स्त्रियांना त्या सामाजिक परिस्थितीचा सामना करावा लागतो त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित लेखनाच्या स्वरूपात त्यांच्या लेखन सर्जनशीलतेनुसार त्यांनी मांडलेलं आहे ते मला ते आवडलं सोबअ आणि त्यामध्ये विविध असे सामाजिक संदर्भ दिले की जी आपल्याला त्या काळात त्या काळाचा भान जागृत करते त्या काळात स्त्रियांना काय काय करावं लागत होतं काय काय सोसावं लागत होतं ते आपल्याला त्या काळात क कळते त्यामध्ये कालिंदी हे पात्र तर त मला खूप आवडलं की त्यामध्ये तिचा प्रवास दाखवलेला आहे की ती कशी त्या लेखकाच्या म्हणजेच त्या तिच्या वडिलांच्या सोबच राहतेे आणि कशी ती त्या समाजामध्ये वावरते कशी त्या समाजाला समाजाच्या विविध प्रश्नांना सामोर जाते त्यामध्ये विविध अशा घटना आहे की ज्या खूप छानपणे लेखकांनी मांडलेलं आहे आणि ते आपल्याला खूप भारावून टाकणार आहे मला असं वाटलं होतं की ती खूप मोठी कादंबरी आहे मी वाचू शकेल की आणि ते मला स्टार्ट सुरवातीला असं वाटलं होतं की ते वाचू शकेल की नाही अन अन त्यामुळे पण मी ते थोडा कंटाळा केला होतां पण जस जशी मी वाचायला गेल वाचायला घेतलं ते पुस्तक समोर समोर समोर कथाानक नेलं तर असं वाटलं की नाही आपण चुकीचं निष्कर्ष काढला होता की समर पुस्तक वाचून खूप काही कळलं मला की त्या काळात त्या पर स्त्रियांनी कशी परिस्थिती होती स्त्रियां नी कसे कसे आपले स आपला संघर्ष केला आहे सर्व त्यामध्ये लेखकाने खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे